माझ्या परिवारात कुणी आपण व्यक्ती नाही आहे परंतु माझ्या कुटुंबाच्या बाहेर काही अपंग व्यक्तीशी मी संवाद साधलेला आहे आणि मला असं वाटतं आहे की अनेक अपंग व्यक्ती पाहिल्यानंतर त्यांना काही सुविधा आपण पुरवल्या पाहिजेत असं मला वाटतं एक म्हणजे त्या लोकांना जी चालण्याची किंवा दळणवळणाची साधनं आहेत ती त्यांना द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आवश्यक असलेली खाण्यापिण्याची साधनं त्यांना पुरवली गेली पाहिजेत दुसरी गोष्ट जर त्यांच्याकडे शक्यता असेल तर स्वालंबन करणयासाठी त्यांना कोणत्या कौशल्यांचा उपयोग करून स्वतःत बदल करता येईल आणि अगदी स्वावलंबनानंसुद्धा त्यांचं जीवन कसं जगता येईल अशा प्रकारची पण साधनं सरकारनं आपल्याला त्यांना दिली पाहिजेत त्यांना शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यांच्याकडे कशा प्रकारची अपंगता आहे याचं विश्लेषण करून घेतलं पाहिजे किंवा त्याचं अवलोकन करून त्यांचं अपंगत्व कसं कमी होईल यासाठी आपल्याला ज्या काही सुविधा देणं शक्य आहे त्या सर्व प्रकारच्या सुविधा आपण दिल्याच पाहिजेत कारण शेवटी ती आपल्या पृथ्वीतलावर असलेली काही कमीपणा असणारी म्हणजे कमतरता असणारी माणसं असतात आणि त्यांनासुद्धा घेऊन त्यांचंही जीवन सुखाचं व्हायला पाहिजे ही आपल्या धडधाकट माणसांची सुद्धा अपेक्षा असायला पाहिजे एवढंच मला वाटतं आहे